हो पुस्तक वाचायला पुरेसा वेळ तर मला मिळत नाही पण त्यातूनही वेळ काढून वाचायचं झालं तर मी एक लहानपणी कर्ण ही कादंबरी वाचली होती आणि आता सध्यासुद्धा मी ती कादंबरी वाचत आहे मला ती कादंबरी खूप आवडते आणि जर त्याज्यावर पुढे चालून एखादा चित्रपट बघायला मिळाला तर खूप आवडेल अजून तरी निघाला नाही आहे तो कर्णावर चित्रपट पण कर्णाचं जे आयुष्य होतं त्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडलं गेलं आहे कर्ण कसा होता किंवा त्याचा जन्म कसा झाला तो पांडवांचा भाऊ होता त्याला खूप शेवटी युद्धामध्ये त्या गोष्टी कळल्या हे खूप सारं त्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिवाजी सावंत त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मला कर्ण ही कादंबरी मृत्युंजय ही कादंबरी खूप आवडते